हॉटेल उद्योगाला तंत्रज्ञानाने भरपूर अशी मदत केली आहे तंत्रज्ञानामुळे जे काही गिऱ्हाईक राहतात ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा झाली आहे आणि तंत्रज्ञानामुळे गिऱ्हाईक फोन फोनवर पण ऑर्डर देऊ शकतो आणि तंत्रज्ञानामुळे गिऱ्हाईकाला हॉटेल उद्योगाला होम डिलीव्ह करणे सोईस्कर जाते आणि तंत्रज्ञानामुळे गूगल मॅप वर बघितलं तर गिऱ्हाईकाचं घर लवकर मिळ आणि तंत्रज्ञानामुळे जे हॉटेलचे बिल राहते ते हॉटेलमध्ये सेव्ह राहते आणि हॉटेल उद्योगाचा किती बिजनेस झाला ते पण कळून येते